मी प्राधान्याने संशोधनात्मक लेखन करते आणि त्याच्याबरोबरीने कादंबरीचं लेखन करते क्वचित प्रसंगी कथा लेखन करते किंवा फेसबुकवरती ललित लेखन पण करते महाराष्ट्र टाईमसारख्या वर्तमानपत्रामध्ये एक सदरही मी लिहित होते ह्या सगळ्या लेखनाच्या वेळेला मला सतत वाटत आलं आहे की ह्या लेखनामध्ये प्रमाणबद्धता हवी आणि शिस्तबद्धता किंवा नियमितता हवी हे जितकं खरं आहे तितकंच एक प्रकारे नियमितता म्हणजे का काळाविषयीची आणि सरावाबद्दलची नियमितता असायला हवी असं अशी माझी श्रद्धा आहे असं आपण म्हण म्हणू शकतो म्हणजे इतर कलांप्रमाणेच संगीतासारखी कला असेल चित्रकलेसारखी कला असेल या कलांमध्ये सरावाला ज्याला रियाज असं म्हणतात तर रियाजाला जितकं महत्त्व असतं तितकंच महत्त्व साहित्यकलेमधल्या लेखनासाला सुद्धा दिलं पाहिजे अशी माझी श्रद्धा आहे आणि अशी अशी मला सवय पण मी स्वतःला लावून घेतलेली आहे म्हणजे असं की रोज ठरलेले दोन तास हे या प्रकारच्या लेखनाला द्यायलाच हवेत असं मी ठरवलेलं आहे मी एकूण दिवसभरात चार साडेचार तास काम करते त्यातले दोन तास हे अशा प्रकारच्या लेखनाला द्यावेसे म्हणजे जे कलेशी संबंधित असेल त्याला आणि इतर उरलेले दोन अडीच तास हे वाचन त्यासाठी करावयाचे वाचन असेल टिपणं काढणं असेल ह्यासाठी द्यायचं आहे असं मी ठरवते किंवा वर्तमानपत्राचं वाचन असेल किंवा काही क कोणत्याही प्रकारचं वाचन ऐकणं याला द्यायची असं मी ठरवते ह्या पहिल्या दोन तासाच्या भागामध्ये प्राधान्याने मी माझ्या डोळ्यासमोर भरताचं रससूत्र ठेवलेलं आहे कारण त्याच्यामध्ये जी एक मांडणी आहे ना रसनिर्मितीच्यासाठी काय काय करायला पाहिजे आणि मग ते सगळं जे लेखन आहे रससूत्र आहे ते रससूत्र हे आपली पाच ज्ञानेंद्रीय आहेत ना त्या सं त्या ज्ञानेंद्रियांच्या ज्या प्रकारच्या संवेदना आहेत त्या संवेदनांचा आविष्कार कसा करायचा आणि त्या आविष्कारातून आपली निर्मिती कशी व्हायला पाहिजे ह्याचं एक मार्गदर्शक सूत्र आहे अशी असं मला वाटतं आणि म्हणून ह्याच्यावरती पहिल्या ज्या दोन तासामध्ये विचार करते मी आणि जो सराव करते तो सामान्यतः ह्या प्रकारच्या संवेदना त्याच्यानंतर भाव त्याच्यातून निर्माण होणारे भाव आणि त्याचा होणारा आविष्कार ह्याच्यावरती लक्ष ठेवू लक्ष देऊन याचं हे केंद्र करून मग मी हे थोडंसं लेखन करायचा प्रयत्न करते हो दैनंदिनी असा अगदी आपण म्हणता येणार नाही पण अशा माझ्या वह्या आहेत की ज्याच्यामध्ये मी या प्रकारे लिहित असते त्यातला आणखी एक त्या दोन तासातला आणखी एक छोटा भाग असा आहे की ह्या संदर्भात दुसऱ्या एक कुणीतरी लिहिलेलं आहे कुठेतरी आणि ते आपल्याला आवडलं आहे तर ते टिपून ठेवणं त्याचा संदर्भ टिपून ठेवणं ह्याच्यासाठीही मी वेळ देते आणि अशा प्रकारे हे लेखन करत राहते आता लेखनामध्ये शिस्त कशी राखायची हे जरा मला कठीण जातं खरं म्हणजे त्याच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मी थोडीशी बेशस् बेशीस्त आहे अगदी संशोधनाच्या बाबतीत सुद्धा शिस्त राखणं मला त्रासदायक होतं जरासं शिस्त सोडून म्हणजे चौकटी मोडून बाहेर जाण्याकडे माझा जरा कल आहे आणि त्यामुळे लेखनामध्ये म्हणावी तशी शिस्त माझी नसते मी फॉर्म सुद्धा मोडण्यामध्ये मला रस रस आहे आणि दे इतर सुद्धा अनुभवांच्या मांडणीमध्ये सुद्धा अनुभव घेण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा थोडीशी शिस्त बाजूला टाकून शिस्तीच्या पलीकडे जाऊन विचार करावा शिस्तीच्या पलीकडे जाऊन अनुभव घ्यावा आणि मग त्याची मांडणी करावी अशा प्रकारची एक माझी रीत आहे त्यामुळे काम करत असताना रियाजावरती लक्ष ठेवायचं आणि प्रत्यक्ष आविष्काराच्या वेळेला शिस्त मोडून पलीकडे जाऊन काही मिळत आहे का बघायचं अशा दोन पायांवरती मी चालत राहते आणि माझं लेखन होत राहतं